आरोग्य सेवा लाभ देणाऱ्या शासनाच्या या योजने मा मार्फत आपल्याला शासन आपल्याला खूप मदत करत असते त्याची एक योजना मला माहीत आहे ती म्हणजे आरोग्य विमा योजना या योजनेअंतर्गत आपल्याला जर एखादी बिमारी वगैरे झाली तर ती त्या योजनेमार्फत कमी प्रमाणात पैसे पडून आपल्याला ती बिमारी दूर करता येते या शासन आपल्याला या सेवेचा लाभ घ्यायला सांगतो आपण ते पूर्णपणे घेत नसतो कधी कधी आपण ती योजना पण टाळतो अ मला तरी एकच योजना माहीत होती बाकी अशा अनेक योजना शासनाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहे त्या आपण उपलब्ध झालेल्या योषना हा आपण वापरल्या पाहिजे त्याचा लाभ घेतला पाहिजे त्यांना अनुसरून आपण राहलो पाहिजे शासन कोणती योजना काढते तेव्हा ॲडवटाईजमेंट करते त्या योजने त्या योजनेअंतर्गत सगळ्यांना माहिती पुरवते आपण ती योजना बाजूच्या सेतूमध्ये जाऊन ही कशी आहे काय आहे हे विचारले पाहिजे तिथेच तो आपल्याला अर्ज कसा भरावा काय करावे कोणते कागदपत्रे गोळा करावे हे आपल्याला तो सांगत असतो अशा अनेक सरकारच्या शासनाच्या आपल्याला योजना आरोग्यासाठी दिसून पडतात याअंतर्गत या योजनेअंतर्गत आपल्याला बऱ्याचशा बिमाऱ्या आपले आरोग्य हे सुदृढ आणि नियमित ठेवता य नियमित प्रमाणे चांगले ठेवता येते या अंतर्गत आपल्याला यज योजना हा वापरल्या जाव्या पाहिजे म्हणून आपले सुर शरीर सुदृढ व्हावं यासाठी हे योजना अंतर्गत सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे